हॅलो मी एक कॅब बुक केलेली आहे तर जी कॅब मी बुक केली तर ड्रायव्हरचे म्हणजे ड्रायव्हर व्यवस्थित आहे ना म्हणजे त्याचे काही जास्त म्हणजे लक्षपूर्वक गाडी चालवतो ना हो नाहीतर काय नुकसान नको व्हायला हो माझे एक मित्र आहेत तर त्यांनी सांगितलं तसं की ड्रायव्हर व्यवस्थित आहे आणि जी गाडी बुक केली होती ती पण व्यवस्थित आहे हो ठीक आहे